हॅलो हां बोला ना सर

अरे का काय झालं

काही मसालेदार वगैरे काही खाल्ले का

उन्हामुळं वगैरे होऊ शकते असं उन्हाळा चालू आहे ना बाहेर आपण कामासाठी वगैरे जातो फिरतो त्याची आहे आहे तुम्ही या दवाखान्यामध्ये या आपण पाहू मग चेकअप करावं लागेल ना काका

अच्छा अच्छा हां तुम्ही येऊन जा दवाखान्यामध्ये या दवाखाना चालूच आहे आता एम्पुलन्स तुम्ही येऊ शकता ना दवाखान्यापर्यंत या ना मग पाहू ना आपण का अच्छा अच्छा हां ठीक आहे ना मी येऊन जातो मग तुमचं घर कुठं आहे म्हटलं अच्छा अच्छा हो चालेल ना ठीक आहे हो येतो मी ठीक आहे ठीक आहे मी येऊन जातो हां तुमच्या घरी येतो मी ठीक हो